मुलांना मराठी भाषा शिकविणे महत्त्वाचं आहेच कारण त्यांचा बुद्धीचा विकासपण होतो मातृभाषेमध्ये शिकल्यामुळे आणि बौद् बौद्धिक पातळीपण वाढते त्याच्यामुळं मराठी शिकणं हे आवश्यक आहे